हां मी नमस्कार मी प्रतमेश बाबर बोलतो आहे सरस्वती बुक सेलरमधून बोलताय का मी प्रथमेश बाबर मी मागच्या दोन महिन्यापूर्वी तुमच्याकडून पुस्तकं नेली होती त्यात प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास आणि फकिरा ही दोन कादंबरी पुस्तकं नेली होती तर अजून मला काही पुस्तकं पाहिजे होती तर तुम्ही ती मागून ठेवली आहेत का तुम्हाला मागच्या वेळेस मी या लिस्ट दिली होती हां सांगतो हां सांगतो ना ते मन मे है विश्वास विश्वास नांगरे पाटलांचं एक पुस्तक होतं त्यानंतर एक होता कॉरवर अग्नीपंख एकच प्याला राम गणेश गडकरी आणि नटसम्राट वि वि वा शिरवाडकर यांचे पुस्तकं सांगितली होती तर आलेत का ती होय का वि वा शिरवाडकरांचं मला नटसम्राट ही कादंबरी पाहिजे होती ओके चालतं आहे मग जेवढे आहे तेवढे तरी घ्यायला येऊ शकतो का मी हां चालतं आहे आणि अजून दोन ह्याची ऑर्डर द्यायची होती दुर्गा भागवत आणि कमल देसाई यांचं एक मॅकबेथन एल एलेथो आनि हॅमलेट ॲथेलो आणि हॅमलेट हे दोन कादंबरी पाहिजे होते ओके ओके चालतं आहे मग येतो मी तिथे घ्यायला हो एक आज येऊन जातो आज संध्याकाळी येईन चालतं धन्यवाद हां हां